मला माझ्या कुटुंबासोबत प्रवास करायला खूप आवडतो कारण मी आणि मुलं हे जेव्हा फिरायला जातो तेव्हा मी त्यांना खूप त्यांच्यावर प्रेम करतो आणि मला असं वाटते की माझे कुटुंबाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन थोडी करमणूक करावी आणि वेगवेगळे ठिकाणं हे त्यांनी पहावे कारण मला प्रवास करण्याचा किंवा फिरायचा खूप छंद आहे आणि म्हणूनच मी सुट्ट्यांमध्ये किंवा जेव्हा मला सुट्ट्या भेटतात तेव्हा मी कुठं ना कुठं फिरण्याचा बेत करतच असतो कारण मला आणि माझ्या कुटुंबाला कुठं ना कुठं घेऊन जात असतो कुठेही असो कोणत्याही मंदिरात असो किंवा कुठं मुंबईला समुद्रकिनारी असो किंवा कुठेही कोणत्याही अशा ऐतिहासिक स्थळी किंवा पुण्याला वगैरे कुठेही मी जाण्याचा बेत करतो आणि माझ्या कुटुंबासोबत मी फार मजा करतो